फायनॅन्शियली स्टेबल म्हणजे नाही का सोशल मीडिया आहे सोशल मीडिया यावर जी बिझनेस आहे जी बिझनेसने आपल्याला फायनान्शियली फार मदत भेटते कळते काय आहे काय नाही जसे न आपण मदत घेऊ शकता अशी छोटे छोटे जर आपण सोशल मीडियावर जरी बघितला तरी आपल्याला कळून जाते काय करायचं काय नाही एक नॉर्मली टेलिग्राम टेलिग्राम पत्र टेलिग्रामने आपल्याला फार मदत होऊन जाते असे सोशल मीडियानेच आपल्याला कळून जाते काय करायचे काय नाही फायनान्शियलीमध्ये एक इंस्टाग्राम इस्टाग्रामला थोडं थोडं जरी सो स्क्रोल केलं का त्याच्यामध्ये कळून जेते आपल्याला की फायनान्शियली काय करायचेय काय नाही नॉर्मल रील्स येत तर फोटोज देते त्याच्यामध्ये आपल्याला कळून येते की कुठं आता इन्वेस्ट करायचं कुठं नाही म्हणून एक राहते यूटूब यूटूब तर सगळ्यात म्हणजे सगळ्यात सोप लहान लहान लेकरंसुद्धा युटूब बघतात त्याच्यामध्ये काय ना आपण फक्त फायनान्शिअली थोडं रिसर्च केलं का आपल्याला फार मदत भेटून जाते जसे सर्च करता फायनॅन्शिअली हेल्प्स म्हणून त्याच्यामध्ये कळून जाते आपल्याला काय करायचं की नाही छोटे छोटे सोशल मीडियावरूनच आपल्याला कळून जाते की समोर जाऊ फायनॅन्शिअली याच्यामध्ये काय करायचं आहे अशाला मदत भेटते आपल्याला फार मदत असे छोटे छोटे मदत जरी भेटली ना आपण समोर जाण्यामध्ये फार मदत भेटून जाते एक सोशल मीडियाचा एक चांगला बेस्ट ऑप्शन आहे फा फायनान्शियलीमध्ये